नमस्कार माझे नाव पांडुरंग कृष्णाराव पोले आहे जर आपण कुटुंबात पुरुष आणि स्त्रीची भूमिका काय ही जर बघायचं गेले तर पुरुषाचं हे काम असतेय आपल्या स्त्रीचे रक्षण करण्यासाठी तो काय करतो तिला घर बांधून देतो आणि पालनपोषणाची जबाबदारी साठी पुरुष हा कष्ट करून घरात पैसे कमवून आणत असतो आणि ते अन्न धान्य हे ते याच्यासाठी ते संपूर्ण म्हणजे मुलाबाळांचे कपडे झाले आपल्या स्त्रीचे कपडे झाले स्वताचे यासाठी पुरुषाला पैसेे कमवणन हे खूप गरजेचं असते आणि स्त्रीचं म्हणजे चूल आणि मूल हे पहिल्यापासनंच लावलेलं आहे तरी स्त्रीला मुलाची सोय करणे आणि आपल्या पुरुषाची सोय करणे त्यासाठी स्वयंपाक करणे त्याचे कपडे धुणे ह्या अशा अलग अलग विशिष्ट प्रकारची कामे ही स्त्रियांना आणि पुरुषांना वाटून दिलेली असतात ती अशा परे प्रत्येक जे ती निभावत असतात